माझे आवडती चित्रकार लिओनार्द विंची आहे त्यांनी मोना लिसा यांचं पें चित्र बनवलं होतं त्यात त्यांनी मोनालिसा चे चेहरा आपण जर दुःखात असू तर आपल्याला मोनालिसा या रडताना दिसेल आणि तेच आपण जर आनंदात असू तर मोनालिसा हे आपल्याला हसताना दिसतील म्हणजे ते आपण ज्या नजरेने पाहू त्या नजरेने आपल्याला दिसेल डॉ लिओनाद विंचे यांनी मोनालिसाचं चित्र बनवण्याच्या आधी ते स्मशानभूमीत जाऊन जेव्हा आपण एखाद्या प्रेताला जाळत असू तर ते रात्री जायचे ते तिथून माणसांचे सांगाडे घ्यायचे आणि त्यांची मोजणी करायचे म्हणजे कोणतं हे किती याचं आहे आणि जडलेल्या शरीराचं जे आपण म्हणतो सांगाडा कसा दिसतो त्यांनी त्याचं त्याचं माप घेऊन सन चित्र का चित्र बनवायला शिकलेले आहे त्यांना कोणीही शिकवायला नव्हतं त्यांनी आपल्या कलांचा वापर त्यांनी त्यांच्या प्रत्येक म्हणजे त्यांनी ते मेलेल्या माणसापासून शिकलेले आहे आपण आपल्यासारख्या माणसाला सांगितलं की स्मशान भूमीत जा तर आपण ते पण करणार नाही मला लिओनाद विंची हे एकदम असं मला मोटिवेट टाईप करतात त्यांची चित्रकला ही अनोखीच होती मोनालीसाचं जेव्हा चित्र के काढलं होतं तेव्हा त्याही म्हणजे त्याही तिथे कंटिन्यू बसल्या आणि त्यांना पाहून त्या तसलं तसं त्यांनी चित्र बनवलं तर त्यांनी मोनालिसाच्या चित्रात त्यांनी पूर्ण त्यांचे हे टाकलेले आहेत भाव पूर्ण जर आपण आनंदात असू तर त्या आपल्याला आनंदात दिसतील दुःखात पाहू तर आपल्याला त्या रडताना दिसतील अशा प्रकारे मला खूप आवडेल की मी त्यांच्या सार त्यांच्या त्यांनी केलेलं पो जसं त्यांनी त्यांच्या चित्रात त्यांचे पूर्ण हे भावना टाकलेल्या आहेत की समोरच्या व्यक्तीने जर असा याच्याने पाहिलं तर ते असं दिसायला पाहिजे जर दुःखात पाहिलं तर ते दुःखातच दिसायला पाहिजे आणि आनंदात पाहिलं तर आनंदात आतच दिसायला पाहिजे लिओनार्द विंची हे सर्वात मोठे चित्रकार चित्रकला म्हणजे चित्रकार होते आणि ते मला खूप प्रेरणा त्यांच्यामुळे मला चित्र काढताना खूप प्रेरणा मिळते धन्य